हेलो हॉटेल अभिषेकला कॉल लागला आहे का नमस्कार वैष्णवी होडे बोलत आहे तुमच्या हॉटेलमधून ऑर्डर द्यायची होती तर साधारण कोणते कोणते पदार्थ आत्ता उपलब्ध आहेत तुमच्याकडे

पनीरची भाजी बरं भाज्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत बरं बरं मिक्स वेज बरं बरं वेज कोल्हापुरी चपात्यांमध्ये काही प्रकार आहेत का म्हणजे रोटी चपाती भाकरी असं काही बरं बरं स्वीट्समध्ये काही प्रकार म्हणजे गोड गुलाबजाम बरं बरं तर मला ह्या सर्वाचे रेट सांगता का बरं बरं काही डिस्काउंट वगैरे आहे का ठीक आहे ठीक आहे मग एक पनीरची भाजी घ्या फुल एक मिक्स वेज दहा भाकरी आणि दोन प्लेट गुलाबजामून ठीक आहे एवढंच

ऑर्डरचा पत्ता लिहून घ्या धनलक्ष्मी अपार्टमेंट रूम नंबर टू जिरो टू नियर लोणेरे फाटा साधारण सातारण किती वेळ लागेल ठीक आहे ठीक आहे ओके ओके लवकरात लवकर डिलिवरी पोचवा कारण का अर्जंट आहे पेमेंट्स पेमेंटचं ऑप्शन काय असेल मी ऑनलाईन पेमेंट करेन जीपेनी ओके चालेल